हॅलो मी शुभम् जाधव बोलतो आहे सांगलीतून विश्रामबागमदून आम्ही आत्ताच विश्रामबागमध्ये नवीन घर घेतलं आहे टू बी एच के आहे मग आम्हाने स्वयंपाकाला स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर पाहिजे होता मग तुम्ही आम्हाला गॅस सिलेंडर उपलब्ध करू शक करू देऊ करू देऊ शकता का आम्हास्नी त्याची आत्ता जास्तच गरज आहे गॅसची आता नवीन घर घेतलं आहे म्हणल्यावर ना गॅस तर लागणारच त्यासाठी गॅस पाहिजे होता मग तुमचं शॉप एजन्सी कुठे आहे ते सांगा नाहीतर आम्ही घेऊन जाईल गॅस नाहीतर तुम्ही घरपोहोच तेवढं घरपोहोच गॅस तेवढा उपलब उपलब्ध करून द्या आमचा पत्ता दिया अपारमेंट सांगली दिया अपारमेंट विश्रामबाग सांगली आहे तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर पन आम्हाला द्या फोन करून तुमच्या मेन ऑफिसला फोन करून आम्ही सांगतो असंच गॅस पाहिजे तुम्ही उपलब्ध करून द्या किंवा तुमची गाडी आली तर चालतं आहे आमच्या घरा घरी तं तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता आम्हाला गॅस तसं काही नाही गॅस तरी आजच पाहिजे होता एक आजच्या दिवस संध्याकाळपर्यंत गॅस आम्हाला उपलब्ध उपलब्ध करून द्या तुम्ही अर्जंटच पाहिजे स्वयंपाकासाठी हे त्यामुळं तुम्ही गॅस लवकरात लवकर उपलब्ध करून द्या त्यांचे गॅसचे पेमेंटही सगळे मी ऑनलाईन मारील तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन आणि मी मारतो ऑनलाईन पेमेंट तुम्ही तेवढं गॅस लवकरात लवकर उपलब्ध करून द्या धन्यवाद